काय करते आहेस ह्रते अगं आता कॉलेजला पण सुट्ट्या लागल्या कुठंतरी जावं काही तरी प्लॅन करावा होय का आणि मला जरा असं वाटतं अरे यार कॉलेज संपल्यापासून कोणी कॉल पण नाही करत आहे की बाबा इकडे जाऊया तिकडे जाऊया बोर होत आहे काय होत आहे काहीच काय कोणाचंच कशातच काय नाही आहे अगं

बिझी झाले आहेत यार सगळे मतलबी झाल आहेत माहिती आहे बरं ठीक आहे चल जाऊ दे आपण एक प्लॅन करूया आपणच कुठंतरी जाऊ या मस्त ठिकाणी हां मस्त असं मस्त ठिकाणी जाऊयात पण अरे कसं काय माहिती आहे का ट्रॅकिंगला जाऊयात ना आपण मस्तपैकी त्यासाठी भरपूर यार तुला माहिती आहे मी सगळ्या मैत्रिणींना कॉल करते आपण सगळेजण एकत्र जाऊयात सगळं प्लॅनिंग करूया गाडी वगैरे वगैरे सगळं बघावं लागेल सगळं अरेंज करावं लागेल आपल्याला पहिली गोष्ट कारण आपण वासोटाला जाणार आहे बरं मी काय म्हणते वासोटाला काय आहे का

अरे वा मम्मी ना सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ना अरं मग हां तेच रे समजली की तुझी भाषा मला मला समजणार नाही असं होईल का बरं ठीक आहे आपण एक काम करूया मस्तपैकी मी काय करते दादाचा ना आयफोन घेते त्यातून फोटो वगैरे मस्तपैकी यार काढू यार खूप मज्जा येईल जाम हां ना तेच ना आणि पहिली गोष्ट यार कपडे कपडे मम्मी तर माझी बोलते काय माहिती आहे का घरातून बाहेर हाकलते मला माहिती आहे का म्हणते जिकडं जाईल तिकडं तुझे नखरे असतात हां ठीक आहे चालेल मग खायला वगैरे घेऊयात आपण दुसरी गोष्ट म्हणजे सेफ्टीसाठी काही काही गोष्टी घेऊयात आता आपल्याला काय काय लागतील गं सिप्टीसाठी अरे पाऊस खूप आहे तिकडे पाऊस खूप आहे तिकडे चिप्स डमपगजे़ वगैरे काही तरी असं घे गं मी आणि काय करूयात माहिती आहे का पहिली गोष्ट म्हणजे तू साक्षीला वगैरे सगळ्यांना ह्यांना कॉल कर हां आणि तू साक्षीला वगैरे ह्यांना सगळ्यांना कॉल कर हां आणि गाडीचं काय करायचं बोल ना हा

एक तास जाईल ठीक आहे ठीक आहे चालेल चालेल आणि ऐक ना पहिली गोष्ट म्हणजे यार आपण वासोट्याला जाणार आहे ह्यातलं माहिती मला आधीपासूनच खूप इच्छा होती वासोट्याला जायची तुझं काय म्हणणं आहे मी खूप ऐकून आहे यार वासोट्याबद्दल मी खूप ऐकून आहे वासोट्याबद्दल ओके ठीक आहे चालेल मग एक काम करूया तू कॉल करत जा मग प्लॅनिंग करूयात ओके चल हां चल बाय हां